विजेचा धोका विजेचा धोका म्हणजे ओल्या हातानी प्लग दाबायचा नाही प्लग काढायचा नाही फ्रीजला पण फ्रीज वापरतो आपण तर पावर पण एकदम वाढवायचा नाही कमीजास्तच ठेवायचा मशीन लावतो आपण पाण्याची ती थोडी भरलं झालं पाणी की बंद करायची त्याच्यामुळे विजेचा वापर कमी होतो लायटं पण जेव्हा काम असलं तेव्हाच लावायचं सायंकाळी सायंकाळी तर रात्रभरच लावतो म्हणा पण दिवसा पण कधीकधी लवकरच लावून बंद करायचे काम झाले की बंद करून द्यायचे प्रेस पण जे घालायचे असते कपडे तिथं पण आपण प्रेस वापरतो कपडे जे घालायचे असते तेच कपडे प्रेस करायचे